वेगवेगळ्या प्रकारची फुले वेगवेगळ्या कामामध्ये वापरली जातात जसे गुलाबाचे फुलं असो मोगऱ्याचे फुलं असो शेवंंतीचे फुलं असो हे मी माझ्या सगळ्या माझ्या घरी लावलेले आहे आणि मी कोणतेही सगळे फुलं सुरुवातीला जर पूजेला वापरते नंतर त्या झेंडूच्या फुलांचा असो हार बनवते देवासाठी कोणत्या मंदिरांमध्ये न्यासाठी आणि मला स्वतः जर लागला तर मी गुलाबाच्या फुलाचा किंवा मोगऱ्याच्या फुलाचा शेवंतीचा फुलाचा स्वतःसाठी गजरा बनवते कोणत्या लग्नामध्ये जासाठी आणि कोणता जर प्रोग्राम असला घरी तर मी त्या फुलांच्या पाकळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी बनवते त्या फुलांनी मी माझं पूर्ण घर सजवून टाकते कोणता जर पाहुणचार असलं लोकांना तर त ताटाच्या भोवती मी फुलांनी सजवते आमच्या ग घराजवळ किंवा कोणत्या बाहेरसुद्धा बाहेरगावीसुद्धा जर कोणतं एक्झिबिशन असलं झाडांचं फुलांचं ते मी ते पाहायला जाते आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारची रोपे विकत आणते आणि माझ्या गच्चीवर लावते जेणेकरून माझं घरही सुंदर दिसेल आणि वेगवेगळ्या प्रकारची फुले त्यांची नावे त्यांचे प्रकारसुद्धा मला माहिती पडेल